अहमदनगरजवळ मेहराबाद म्हणून अरणगाव एक स्थळ आहे मेहरबाबांचं तिथं मी दरवर्षी एकतीस जानेवारीला कार्यक्रमाला जात असते आणि तिथे सर्व राज्यातील देशातील लोक तिथे येत असते एकतीस जानेवारीच्या कार्यक्रमाला अमेरिका रशियन फ्रान्स जपान महाराष्ट्र जेवढेही भारतामध्ये जेवढे जिल्हे आहेत तेवढेही लोकं तिथे येत असतात आणि राज्यातील लोकसुद्धा तिथे बाबांच्या दर्शनाला येत असते बाबांचं स्थळ इतकं म्हणजे म्हणजे सांगताना मला इतकंही वाटते की इतकं श्रद्धास्थान बाबाचं कुठंच तिथं बघायला मिळणार नाही आपण प्रत्येक देवळामध्ये जातो पण तिथं दक्षिणा वगैरे मागते फुलं चढवा हार चढवा अगरबत्त्या लावा हळद लावा कुंकू लावा पण मेहेरबाबांच्या ठिकाणी असं आहे की फूल आणि फळांची तिथं काही गरज नाही आहे तेराही तुझको क्या अर्पन करू अशी तिथं म्हणजे श्रद्धेनें जा आणि श्रद्धा आपली बाबांना सांगा असं श्रद्धास्थळ अहमदनगरमधील मेहराबादला आहे बाबांवर माझी खूप श्रद्धा आहे दरवर्षी मी मेहराबादला जात असते आणि त्या ठिकाणी इतकं शांतता आहे की त्या ठिकाणी अशी टाचणी जरी पडली तरी त्या टाचणीचा आवाज आपल्याला येऊ शकते आणि एकतीस जानेवारीला मोहनाचा जेव्हा पंधरा मिनटाचा कार्यक्रम असतो तर एक असे उडणारीे चिमणी पाखरंसुद्धा अशी चिव चिव करत नाही इतकी शांतता त्या ठिकाणी असते